हॅलो नमस्कार सर सर तुम्ही फोनपेमधून बोलत आहात ना हां सर मला ॲक्च्युअली एक प्रॉब्लेम होता मी मागच्या महिन्याचं बिल लँडलाईनचं बिल भरलेलं आहे मला ते एकदा कन्फर्म करायचं आहे सर की प्रोसिजर कंप्लीट झाले आहे का नाही तर त्यासाठी काय काय लागेल सर ओके सर सर माझा नंबर आहे बावीस एक्याऐंशी छत्तीस आणि आय डी आहे नाईन वन थ्री झिरो एट फोर टू आणि सर मा मागच्या महिन्यातच भरलेला आहे एकदा कन्फर्म करून सांगा सर